आमच्या इकडे हनुमान जयंती खूप उत्साहाने होत असतात सकाळी आमच्या गावाला तयारीला लागतात लोक हनुमान जयंतीच्या आणि खूप मंडप वगैरे बांधतात आणि मग आमच्या गावले दिंडी वगैरे निघतात जय हनुमान जयंतीची आणि मग आम्ही आमच्या इकडे रांगोळी काढतात बाया मग दिंडी निघतात आणि मग दिंडी निघाल्यावर आमच्या इकडे घरोघरी बाया हे पूजेच्या आरती घेऊन ताट घेऊन उभे रातात दिंडीची पूजा करायसाठी मग आमचं पूर्ण गावामध्ये पूर्ण दिंडी निघतात आणि मग नंतर तिकडे हनुमान मंदिराकडे तिकडे जेवा जेवायची व्यवस्था होतात मग आमच्याकडे दिंडी निघाल्यानंतर दिंडी निघाल्यानंतर मग आमच्या इकडे महाप्रसाद देतात महाप्रसाद दिल्या दिल्यावर मग आम् दिंडीमध्ये लोक खूप पुष्कळ साडे पुष्कळ आमच्या गावातेच लोक राहतात बाहेरगावचे काही लोक राहत नाही आता तर समजा आमच्या जवळच्या गावापाशी आदिन गावातील लोक वगैरे येत येऊ शकतात

मग लोक येतात आम्ही आम्ही इथे लोक खू आमच्या इकडे पण मुलं माल गेलं ते दिंडीचा खूप उत्साह घेतात लुगडे वगैरे घालतात आमच्या इकडे काही नाही आमच्या इकडे जेवणामध्ये दाळभाजी असतात भात वर असतात आणि पोळ्या आणि स्वीट असतात गोड पदार्थ हां हो ठीक आहे